हो मला मासिके वाचायला खूप आवडते लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे तेच तर लहानपणी मी म्हणजे मासिकांचाच त्या जास्त वाटा आहे कारण की जेव्हा चंपक पुस्तक हे जे मासिक होतं त्याच्यातून खूप असं आकर्षक वाटायचं त्याच्यामध्ये जी चित्रे होती चंपक वाचायला सुरुवात केली मी शाळेच्या लायब्ररीत दर आठवड्याला एक नवीन अंक यायचा आणि मी तो सगळ्यात आधी घेण्याचा प्रयत्न करत असेल त्यानंतर मग मी साप्ताहिक सकाळ ज्ञान उदय आनि लोकप्रभासुद्धा वाचायला सुरुवात केली असंच करत करत मला वाचनाची खूप आवड निर्माण झाली वाचनातून विविध विषयावर आवड माहिती मिळते लेखनशैली समजते आणि नवीन दृष्टिकोन तयार होतो मासिक वाचन ही एक सवय नसून तो माझ्यासाठी एक अनुभव आहे ना तो आजही मला तितकाच आनंददायी वाटतो आजही मी फावल्या वेळेमध्ये मासिकांचे वाचन करणे त्याचबरोबर मासिकांच्या वाचनाने जी आवड निर्माण झाली त्याच्या थ्रू मी कादंबरीचे वाचन किंवा नवीन नवीन पुस्तकांचे वाचन करते या वाचनातूनच आपल्याला भरपूर माहिती मिळवली जाते